मराठी भाषा तुला सांगते मातृभाषेचा प्रचंड अभिमान असतो प्रत्येकाला तसा तो मलाही आहे मंगल देशा पवित्र देशा दगडांच्या देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा हा महाराष्ट्र आहे ना इथे आमचा जन्म झाला आहे आम्ही मराठी भाषेत बोलतो याचा प्रचंड अभिमान वाटतो बरं का आम्हाला आणि तुला सांगते निनाद तुलाही तो तेवढाच वाटत असावा आता काळाचा महिमा की मुलं इंग्लिश मिडीयममध्ये श जातात आणि इंग्लिश भाषा शिकतात कारण पूर्ण जगामध्ये त्यांना संचार करायचा असतो पण आपली मातृभाषा मात्र खरंच कोणी सोडू नये मराठी ही महाराष्ट्राची लोकभाषा मातृभाषा आणि एकमेकांशी संवाद करण्याची भाषा म्हणून निदान सातशे वर्ष सातत्याने वा वापरात आहे बरं का आपण ज्या भाषेत जन्मतो वाढतो ती भाषा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असते म्हणजे तुला सांगते की जेव्हा आपण एखादी कादंबरी वाचतो ती मराठीतनं वाचली तर ती आपली वाटते कारण त्यातल्या सिच्युएशन तिथे असलेले प्र घडणारे प्रसंग तिथल्या आजूबाजूच्या निसर्गाचं जे वर्णन असतं ते अगदी आपलं आपल्या घरातलं असतं त्यामुळे कायमच मराठी भाषेतलं साहित्य वापरण्याकडे ओढा राहिलेला आहे आचार विचार भाषा वेशभूषा त्यांची अनुकरण प्रक्रिया कालानुसार आणि परिस्थितीनुसार बदलत असली तरी एका ठराविक संथगतीने प्रवाही राहिल्यास समाजातील घटकांना त्यापासून धक्का बसत नाही आता आपण पाहतो तर पाच मैलावर भाषा बदलते भाषेचा लहेजा बदलतो मग ती मराठी नाही का तर ती मराठीच आहे पण प्रत्येक प्रांतामध्ये ती वेगळ्या तऱ्हेने बोलली जाते काही वेगळे त्याच्यात नवीन शब्द ॲड होतात अर्थातच भाषा समृद्ध होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागातले लोक जे मराठी बोलतात त्यांचे खूप वेगवेगळे शब्द असतात पण ते समजून घेणं आपली जबाबदारी आहे कारण आपल्याला मराठी टिकवायची आहे आपल्याला मराठी वाचवायची आहे आणि आपल्याला मराठी बोलायची आहे गीतरामायण गदिमांनी लिहिलेलं महाकाव्य जे जे ज्यांनी जे ऐकलं नाही ना ते खरंतर करंटे गीतरामायण ऐकणं हा खरंतर आपल्या संस्कृतीचा भाग आपल्या जीवनाचा भाग गीतरामायणाचा पण हिंदीमध्ये अनुवाद झालेला आहे आणि हिंदी भाषिक मंडळीही ही गीतरामायणाचा आनंद घेतात विवा शिरवाडकर पु ल देशपांडे शांताबाई शेळके यांच्या साहित्यातून मी तुला सांगते संस्कृती आपली अखंड निश्चल अशी वाहत आहे आणि मराठी माणसाची अस्मिता त्याबद्दल काय बोलावं बरं मराठी राजभाषा नाही याचं गदिमांनाही फार दुःख होतं मराठी असे आमुची मायबोली जरी ही आज राजभाषा नसे राजभाषा नसल्याचं खंत आणि खेद अनेकांना वाटला आणि त्यासाठी अजूनही प्रयत्न चालू आहेत बरं का आणि ते प्रयत्नांना नक्की आणि लवकरच यश येईल याची मला निश्चित खात्री वाटते अनेकांना वाटतं की आपली भाषा बोलल्याने आपलं स्टेटस कमी होतं का आपला दर्जा खालचा होतो का तर नाही मराठी भाषा बोलल्याने तुम्ही कायमच एक नंबर असाल अशी मला खात्री वाटते त्या व्यतिरिक्त असा असं प्रचंड मोठं साहित्य आहे जे आध्यात्मिक मंडळी पठण करत असतात रोज ज्ञानेश्वरांची ज्ञान ज्ञानेश्वरी तुकारामांची गाथा अशा अनेक गोष्टी लोक वाचत असतात मनाचे श्लोक न म्हटलेला मुलगा किंवा मुलगी हे विरळच असावी लागते मनाचे श्लोक म्हणत ऐकत आपण मोठे झालो रोज संध्याकाळी घरांमध्ये परवचा म्हटला जातो त्याच्यामधे शुभंकरोति कल्याणम हे न म्हटलेली मला कोणी माणसं सापडलेली नाहीत अजूनपर्यंत त्या व्यतिरिक्त रामरक्षा म्हणण्याकडे आपला कल असतो अनेक गोष्टी आपण रोज फॉलो करतो आणि मराठी भाषेने मला काय दिलं तर मराठी भाषेने मला अभिमान दिला मराठी असल्याचा आणि मराठी परंपरेचा धन्यवाद